विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आरोग्यसेवा क्षेत्राला खूप चांगल्याप्रकारे मदत झाली आहे त्यामध्ये आपण कोविन ॲपने कोविड साथीच्या आजारामध्ये माझी कशी मदत केली हे मी तुम्हाला सांगू शकते कोविड जेव्हा खूप जास्त प्रमाणात वाढत होता तेव्हा प्रत्येकालाच आपल्या शरीराची आपल्या घरच्यांची काळजी वाटत होती आणि तो कोविड आपल्याला होऊ नये असंही प्रत्येकाला वाटत होतं पण मग तेव्हा अशी गोष्ट निर्माण झाली की समोरच्याला जर कोविड हा आजार झाला असेल तर तो आपल्याला कसा समजेल तर गव्हर्मेन्टने कोविन ॲप प्रत्येकाला डाऊनलोड करण्यासाठी सांगितलं तसंच मी माझ्याही मोबाईलमध्ये तो ॲप घेतला होता आणि आपल्या सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानानी इतकी मोठी भरारी घेतली आहे की त्यामध्ये जर समजा दुसऱ्या माणसाला किंवा आपल्या आजूबाजूच्या माणसाला कोविड झाला असेल तर तो कॅच होत होता आणि त्याची जी काय हे होती ती सेन्सरप्रमाणे आपल्या मोबाईलमध्ये वाजत होती बिप वाजत होती आणि आपल्याला कळत होतं की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसाला कोविड झाला आहे तर आपण त्या माणसापासून लांब राहिलं पाहिजे आणि ह्याचं क्रेडिट मी विज्ञान आणि तंत्रज्ञानालाच देईन कारण की विज्ञान आणि तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की त्याचा उपयोग आरोग्यसेवा क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि अशा अडथळ्यांच्या प्रवासामध्ये कोविड हा साथीचा आजार आला होता तेव्हा खूप कठीण परिस्थिती निर्माण झाली होती आणि तेव्हा इतका मोठा मदतीचा हात विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मिळाला